हो बोल ना कुठं आहे कोणत्या एरियात आहे ते अच्छा काय काय अवेलेबल आहे तिथं ट्रेन बस अच्छा ट्रेननं किती आहे टिकीट वगैरे काही माहिती का अच्छा हो बरं बरं आठला आहे का परभणी ट्रेन

अच्छा आणि नंतर इथं नंतर

बरं बरं काय घ्यायचं सांग

बरं बरं ठीक आहे हां तिथंच तिथं गेल्यावर घेता येईल ना तिथं गेल्यावर घेता येईल ना

ठीक आहे हं हं ठीक आहे

सोबत न घेऊ काही जणांना आपल्या क्लासमेट्सला आणि नंतर किती वेळ लागेल आणि किती वेळ यायला लागेल ठीक आहे मग चालते काय म्हणाली हो हो तिला कसं नाही घेणार म्हणजे त्याच एरियातली आहे मग काही आपल्याला सांगेल काय म्हणाली चालतात चालतं आहे मग ठीक आहे जाऊन येऊया हो हो आरती साडे आठला आहे म्हणालीस का मग आपल्याला लवकरच निघावं लागेल हो मग ट्रेन वगैरे बघावं लागेल किती वाजता आहे हो हो म हो का ठीक

तीनच्या ट्रेननं वापस मग आपण सातच्या आत येऊ शकतो हो हो चालते हो हो बरं ठेव मग